हा एअरटेल कस्टमर केअर का हा मला एक अडचण आहे की मी काही दिवसासाठी प्रवासाला जात आहे मी ईशान्य भारतामध्ये प्रवास हा करणार आहे तरी तिकडला भाग दुर्गम असल्यामुळे मला जाणून घ्यायचं आहे की माझ्या प्रिपेड मोबाईलमध्ये अजून किती बॅलन्स शिल्लक आहे कारण मी तिकडे गेल्यानंतर जर माझा रिचार्ज संपत असेल तर मग कुणाच्याही संपर्कात राहता येणार नाही त्यामुळे मला तुम्ही कृपया करून माझ्या प्रिपेड मोबाईलमधल्या र किती रिचार्ज शिल्लक आहे याबद्दल माहिती देऊ शकता का